खाणेपिणे म्हटलं तर हा सर्वांच्या आवडीचा प्रश्न आहे आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले स संत्राबर्फी संत्र्यांच्या रस हे फार प्रसिद्ध आहेत ह्यांचे रस विशेषत हातगाडीमध्ये सुद्धा मिळतो तसेच त्यांचे स्टॉल्स स्टॉल्ससुद्धा आहेत त्याचप्रमाणे पुरणपोळी पुरणपोळी मुगवडे पाटवडी झुणका भाकर सावजी मटण हे सुद्धा प्रसिद्ध आहेत पुरणपोळी विशेषतः ग्रामीण भागात पूर्वीच्या काळी प्रसिद्ध होती परंतु आता शहरातसुद्धा जागोजागी मिळते विशेषतः खास सणामध्ये म्हणजे पोळी आणि होळी आणि पोळ्या यामध्ये घरोघरी तयार करण्यात येते आता शहरी भागातसुद्धा हॉटेलमध्ये हे मिळायला लागले आहे आमच्या नागपूर जिल्ह्याच्या उच्च न्यायालयाच्या परिसरात तर

मोठ्या प्रमाणात सांबारवडी पाटवडी मिळते या यासाठी दुरून दुरून लोक तिथे येतात खायला त्याचप्रमाणे नागपूरला खास करून प्रसिद्ध असलेलं म्हणजे सावजी मटण याची विशेषत म्हणजे ते मातीच्या भांड्यात तयार केलेले आहे त्याच्यामुळे त्यांच्या स्वाद वेगळाच वाटतो दुरुन दुरून लोक तिथे खाण्यासाठी विशेषतः येतात इथे आल्यानंतर आवडीनं विचारतात ते सावजी मटण कुठं मिळेल त्याच्यासाठी मोठमोठे फलकसुद्धा लावलेले आहेत जागोजागी त्याचप्रमाणे हळद हळदीचा वापर हा विशेषतः आपल्या पूर्ण भारतामध्ये जास्तीत जास्त करण्यात येतो कारण विशेषत बाहेरच्या राज्य बाहेरच्या देशात त्याचा वापर होत नाही हळदीमुळे आपल्या पक्वान्नाची कल रंग न चव चव चांगल्या प्रकारे जाणवते